भारतीय सनातन धर्म ह्याची शिकवण अशी आहे तुम्ही ही जगा आणि इतरानाही जगू द्या माझ्या धर्माची काही तत्त्व आहेत तसेच इतर पण धर्म आहेत त्यांची पण काही तत्त्व आहेत आणि जी चांगलीच आहेत कुठला धर्म हा काही वाईट शिकवत नाही त्यामुळे आपण सगळे एकत्र मिळून जगूया आपण लेट लिव अँड अदर्स लेट लिव मी पण जगीन तुम्ही पण जगा सर्वांनी शांततेनी समृद्धीनी जगूया हाच आमच्या धर्माचा मूल मंत्र आहे